मी मागवलेले डजबीन हे वेगळे आलेले आहे त्या डजबीनची साइज जी आहे ती सुद्धा मला पाहिजे होती त्या साईजचं नाही आहे त्यातून आता अशी परिस्थिती झाली आहे की कचरा जो आहे तो व्यवस्थित साठला जात नाही झाकण लूज बसते त्यामुळे ते व्यवस्थितरीत्या वापरता येत नाही त्याचा भाग जो खालचा भाग आहे तो सुद्धा पसरट नसल्यामुळे मी जे चित्र पाहिलं होतं त्यामध्ये वेगळं होतं आणि आता हे जे आलेलं आहे ते सुद्धा वेगळं आहे ते पसरट भाग असल्यामुळे तो फरशीवर व्यवस्थित बसला जात नाही जो त्याचा जो खालचा भाग आहे तो व्यवस्थित बसला नसल्यामुळे ते लवकरच कलंडतं ज ज्या वेळेला कचरा गोळा करायला जी माणसं येतात त्या वेळेला तो व्यवस्थित ठेवला जात नसल्यामुळे तो कचरा त्यातला बराचसा खाली सांडतो आणि ह्यामुळे हे मला वाटतं की हे डसबीन चांगलं नाही त्याचबरोबर किंमत सुद्धा जी आहे तीसुद्धा मी मागवलेल्या डसबीनची किंमत ती पेक्षाही वेगळं किंमतीचं आहे आणि त्यामुळे हे मला पसंत नाही